हा हॅलो वहिनी हां कामं झाले आज आलूचे पाप हां आलूचे पापड चक हां आलूचे पापड केले चकल्या केल्या हा त्याच्यामुळे वेळच झाला मग हो काय काहून काय काम आहे हो काय काहो मग आपल्याला वेळ होईल ना तिकडून यायला हां मग कारण की तेच म्हटलं माहीत आहे की पाहुणे येऊन राहिले आहे आता सकाळी काम पण झालं मग नंतर स्वयंपाक बियंपाक करून मग वेळच नाही नं मला

हो ना मग कोण कोण येऊन राहिलं हो काय त्याच्या तयाऱ्या झाल्या आहे काय

हो ना लवकर येणं झालं पाहिजे फक्त तिथे मध्येच हो काय तयारीला वेळ लागते मी घरून आरती गीरती आहे ती सापडली तर मग आपल्याला थांबवा थांबणंच आहे ना मग आरती होईपर्यंत हो ना हो ना हो का बरं बरं करते ना मग मी तयारी हो सांगना दीपा येऊन राहिली ना हो काय हा जाऊ ना मग हा करतो ना मग मी तयारी आता बाद झाड झूड करतो आणि तेवढी तयारी करतो माहिती पावणे सहाच म्हणे तो सासू हा विचारीन मग हो पैदल पैदल जावं लागते हो ना हो काय हो ना हो ना सांगतो ना मग मी घरी हा ते कसं हो आपल्या घरचं असलं म्हणजे काही हे नाही पण पाहुणे येऊन राहिले आता त्याच्यानं मग हा हा ना हो करतो ना मग मी तयारी आहो हा तुमची तयारी झाली म्हणजे मला आवाज देजा फक्त हा हा हो ना हा घालतो ना मग मी साडी गिडी घालतो जाता जाता ठीक आहे